माझ्या आवडीचा खाद्यपदार्थ आहे मटन मटण माय आवडीचं एवढं आहे की मी त्याच्यासाठी एकदम वेगवेगळे प्लान बनवतो म्हणजे मटनाला कशाप्रकारे बनवून खायचं ह्याची मी फेल्डिंग सकाळपासूनच देतो लावून म्हणजे सकाळीच उठतो मार्केटमध्ये जातो चिकन घेऊन येतो आणल्यानंतर ते स्वतः धुतो धुतो मस्त भाजीपाला सोबत घेऊन येतो धुतल्यानंतर ते मस्त मेथीची भाजी सोबत असते पालकाची भाजी सोबत असते कांदे लसण घेतो बारीक बारीक कापला मेथीची भाजी पालकाची भाजी आणि दोन तीन लसणाचे तुकडे त्यात मी टाकतो भाजी धुतल्यानंतर ते गजात टाकतो शिजवतो शिजवल्यानंतर त्यात तेल जिरं बिरं टाकून फोडणी देऊन त्याला तिखट बनवतो आणि मग मस्तपैकी खातो आणि मला हे जे चिकन मटन भाजी आहे हॉटेलमध्ये खाणं आवडते मित्रांसोबत जेव्हा पार्टी करतो त्या पार्टीतून खास करून खाणं आवडते जिथं जिथं म्हणजे मित्र जमतील नातेवाईक जमतील अशा ठिकाणी म्हणजे मस्त आवडीनं ते भाजी बनून खाणं मला आवडते